हॅलो कोण बोलतं आहे

हो हो

मी आता ह्या ह्या क्षेत्रामध्ये गेले मागच्या पंधरा ते वीस वर्षांपासून काम करते कार्यगत माझं काम चालू आहे ह्या क्षेत्रामध्ये तर मी आपल्या ज्या गरजू महिला असतात ज्यांना गरज असते जसं की ज्यांना काही महिलांना बाळ वगैरे होत नाही त्याच्यामुळे नवरे टाकून देतात तर ते रस्त्यावरती बसस्टँडवरती अशा ठिकाणी राहतात सहारा घेतात किंवा ज्यांचं कोणीच नसतं ह्या जगात ज्यांची मुलं वगैरे नवरा वगैरे पती सगळे वारलेले असतात त्या अशा महिलांसाठी मी काम करते अशा महिलांना मी सहारा देते माझं एक स्वतःचं आश्रम पण आहे जिथे ज्यांना ज्या महिलांना किंवा ज्या मुलींना काही काही घरांत तर असं असतं की मुलगा झा मुलगी झाली म्हणजे तिला टाकून देतात तर आम्ही अशा मुलींना पण आमच्या आश्रमात आणतो आणि त्यांना काही ज्यांना क शिकायची आवड आहे त्यांना शिकवतो ज्यांना गाण्याची आवड आहे काहींना जशी ज्याची आवड त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकीला मदत करतो तसं तर मी खूप संकटांना सामोरी गेले आहे आत्तापर्यंत खूप गोष्टी केलेल्या आहेत मी जसं आता मी जेव्हा सुरुवात केली होती तर सगळे मला म्हणायचे की कुठून आणणार आहे एवढा पैसा कोण तुला पुरवणार आहे एवढं करायला खूप लोक नावं ठेवायचे माझ्या घरातलेसुद्धा म्हणजे कधीकधी बोलायचे की एवढा खर्च कुठून करशील तू असं तसं तर मग पण मला करायचं होतं की मी स्वतः एक मुलगी आहे मी आज या ठिकाणी जाऊ शकते मला माझं मला बघून किंवा माझ्याकडनं शिकून बाकी दुसरं कुणी करेल दुसरं कोणी शिकेल अशी माझी इच्छा होती माझ्यामुळे दुसऱ्या कुणाचं कल्याण होईल माझ्यामुळे मुली शिकतील काही महिलांना रोजगार मिळेल तर मग त्याच्यामुळे मी हे माझं ठरलेलं होतं की आपण करायचं तर ह्याच ह्याच्यात करायचं कोणी काहीही बोलू आपल्याला म्हणून मी तेच केलं माझी आजी होती माझ्या आजीला म्हणजे आमच्या घरी असं कोणी आलं कुणी असं भिक्षा वगैरे मागितलं तर माझी आजी कधीच नाही म्हणत नव्हती प्रत्येकाला द्यायची वगैरे तर मग मला तिच्याकडे बघून मला खूप असं वाटलं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे आणि मग माझी आईचं पण शिक्षण नाही झालेलं आजीचं तर शिक्षण नाही झालं त्याच्यावरनं कळतं की कायकाय संकटांना फेस करावं लागतं जेव्हा आपलं शिक्षण नसतं जेव्हा आपल्याला कोणी पाठीवर हात ठेवते कोण सांगणारं नसते तू तू कर मी आहे तर त्यामुळे मग मला करायची खूप इच्छा झाली सो मी केलं हो धन्यवाद हो हो हो विचारा नं लोकांनी त्रास दिला म्हणजे मी तुम्हाला जसंच मगा सांगितलं की हो लोक असे मोलेश्ट वगैरे करायचे पण मग माझं ठरलेलं माझं द दृढ निश्चय होता की नाही आपण महिलांसाठी करायचं आहे आणि आत्ताच्या पिढीत असं म्हणता की पुरष् महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालते पण मग ते फक्त म्हणायला झालं आहे काही काही ठिकाणी अजूनही महिलांना पहिले साऊदी अरेबियामध्ये महिलांना गाडी चालवायला परमिशन नव्हती तर आता तीही मिळाली आहे मग अशा छोट्याछोट्या आपल्या गोष्टींमुळं असे भरपूर मोठेमोठे बदल घडू शकतात असं हो हो नक्कीच या मी येईन मी आमचं आश्रम चोवीस तास हो हो चालेल हो चालेल ना हं आ कधीपण या हो हो धन्यवाद